हॅलो मला ओला बुक करायची होती अजून मला तीन वाजेपर्यंत महालला पोचायचे होते तर तुम्ही होऊ शकेल तर अर्धा तास आधी माझ्या वेन्यू कॉर्नरजवळ पोहचा अँड मला कॉल करा मला लवकरात लवकर तिथे पोहचायचे आहे